मी अजून तरी सायबर फसवणूकीला बळी नाही ठरले पण अशा बनावट कंपन्यांकडून फसवले जाऊ नये म्हणून मी अनेक सावधगिरीच्या युक्त्या वापरते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे बऱ्याचदा फोन कॉल्स किंवा असे अनेक संपर्क आपल्यापर्यंत येतात की जिथे आपल्याला कुठेतरी खोटं असं सांगितलं जातं की अमुक अमुक आम्ही बँकेतून आहोत अमुक अमुक ठिकाणाहून तुमच्याशी बोलत आहोत मी तुमच्या बाबांचा अमुक अमुक एक मित्र आहे आणि मला असे असे पैसे लागतात तुझ्या बाबांनीच सांगितलं आहे की तू हे पैसे दे किंवा हिच्याकडून माझ्या मुलीकडून पैसे घे तर असे बऱ्याचदा फोन येतात तर सगळ्यात महत्त्वाचं मी काय युक्ती केली आहे सावाधगिरीसाठी की असे अननोन किंवा असे कुठले तरी संपर्क क्रमांक जे माझ्याशी संबंधितच नाही आहेत किंवा अपरिचित आहे असे संपर्क मला लक्षात यावेत म्हणून ट्रूकॉलर नावाची प्रणाली आहे ज्याला एक मोबाईल ॲप असं म्हणतात जी मी माझ्या मो मोबाईलमध्ये माझ्या भ्रमणध्वनीमध्ये टाकून घेतली आहे जेणेकरून मला कळायला हवं की समोरचा फोन किंवा समोरची अशी कुठली व्यक्ती आहे की जी माझ्याशी अपरिचीत आहे ज्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक मला अपरिचित आहे पण ती व्यक्ती मला संपर्क साध्य आणि ती कोण आहे हे मला कळण्यासाठी मी ट्रूकॉलर हे ॲप्लिकेशन वापरते आता बऱ्याचदा फेसबुकसारख्या सामाजिक स्थळांवर आपल्याला बऱ्याचदा अपरिचित लोकं असतील किंवा फ्रॉडचे स्कॅमचे मेसेजेस येतात कुणीतरी आपलं मोबाईल हॅक करतं त्यावेळेस त्यासाठी मी काय केलं आहे तर टू स्टेप व्हेरीिफिकेशन नावाची एक प्रणाली आहे जी फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर वॉट्सॲप या सामाजिक माध्यमांसाठी काम करते जिथे आपल्याला आपलं आपली सुरक्षा राखता येते आपल्या सामाजिक माध्यमांची सुरक्षा राखता येते असं एक अशी प्रणाली मी माझ्या मोबाईलमध्ये काय म्हणता येईल फिट करून ठेवली आहे किंवा माझ्या मोबाईलमध्ये तशी बसवून ठेवली आहे जेणेकरून कोणीही माझा मोबाईल हॅक करू नये यासाठी मी ही सावधगिरी वापरते म्हणजे कोणी जर माझा माझा फेसबुक हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा अर्थात मला लगेच नोटिफिकेशन येईल मला व्हेरीफिकेशन कोड येईल जो माझ्या संपर्क क्रमांकावर आलेला असेल थेट कुणीतरी माझ्या फेसबुकला हात नाही लावू शकत त्या अगोदर मला व्हेरीफिकेशन कोड येतो तो कोड मी समोरच्या व्यक्तीला दिला तर ती व्यक्ती माझं सामाजिक माध्यमांचं फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सामाजिक माध्यमांवरच्या अकाऊंटचं प्रोफाईलचं ताबा घेऊ शकते तर तिथे मी माझं अकाऊंट रोखलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं इथेच सावधगिरी खरं तर बाळगायची असते आणि मी कुणालाही अशा अपरिचित व्यक्तींना माझ्या खाजगी व्यक् गोष्टींचा ॲक्सेस देत नाही किंवा माझ्या खाजगी गोष्टीं त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाही जेणेकरून ही लोकं किंवा अशा बनावट कंपन्या मला फसवू शकतील